मी काही दिवसा पहिले रनिंगसाठी लागणारे शूज घेतले होते आडीदास कंपनीचे आता त्याची कशी ग्रीप पण खूप मजबूत आहे धावतानी तशी स्लिप पण नाही होत आणि आतमध्ये पण पाहायला असं नरम मुलायम वाटतं म्हणजे कसं एखाद्या दुसऱ्या कंपनी घातला तर पायाला त्रास होतो किंवा कम्फर्टेबल वाटत नाही तो आदिदास कंपनी शूजची क्वालिटी एवढी चांगली आहे की तो घातल्यानंतर रनिंग करायला पण खूप इझी म्हणजे आपण तर रनिंग करतो पण त्यामध्ये थोडंसं अजून इंटरेस येतो आणि कम्फर्टेबल फील हो वाटतं तर त्याची क्वालिटी खूपच चांगली आहे म्हणजे चोपड्या जागी स्लिप नाही होणार जमिनीवर चांगली ग्रीप पकडून आपल्याला फास्टपणे जोराने धावता येतो तर माझ्या मते ते आडीदास कंपनीचे जे शू शूज आहे ते प्रत्येकच रनिंग करणाऱ्या व्यक्तीनी वापरायला पाहिजे आणि रनिंगसाठी तर खरंच चांगल्यात चांगलं बेस्ट क्वालिटीचे शूज आहे असं माझं मत आहे